पोहताना खरंच खूप म्हणजे अडथळं येतात आता जेव्हा मी सुरवातीला पोहायला लागलो होतो जेव्हा मला माझी फादर पोहायला घेऊन जायचं तेव्हा एकदा असं झालं होतं की मी मला पोहायला येत नव्हतं मग मी उडी मारायला घाबरलो तेव्हा फादरनी काय केलं मला डायरेक्ट उचलून विहिरीत पेकून दिलं आणि मी बुजकळायला लागलो मला म्हणजे पोहताच येत नव्हतं मी ज्या वेळेस असं वरती हात मारायचे वेळी खाली हात मारायच्या वेळेस वरती हात मारत होतं आणि मी खाली खाली जातो त्या वेळेस मी भरपूर प्रमाणात पाणी पिलं होतं आणि मला त्यानंतर वरती काढलं होतं आणि असं म्हणजे खूप वेळा असं पाळी पिलं आहे एकदा असंच खाली चाललेलो आणि असं पोहताच्या नादात तिरपं तिरपं खाली गेलो आणि ए जेवढं खाली गेलो की पाण्यावर असं एकदम एवढं कानावर एवढे प्रेशर आला आणि कान दुखायला त्या वेळेस कळलं की आपण जास्त खोल पण जाऊ शकत नाही कारण पाण्याचं प्रेशर खूप असतं आपण खाली गेलो की ते आपलं कान दुखायला लागतात आणि खूप म्हणजे असं प आणि एकदा तर पाण्यात गेलो तेव्हा साप दिसला होता तेव्हापासून तिथं पाण्यात जायची जरा भीतीच वाटते आणि मग आता त्यानंतर एकदा अशी उडी मारली आणि डायरेक्ट तिरपं तिरपं गेलो आणि द दडाला माझं डोकं लागलं होतं म्हणजे जी विहिरीचा कडा असतो कडाला माझं डोकं लागलं म्हणजे माणूस पोहणं फक्त ही नुसतं शारीरिक व्यायाम नव्हं त्या आपल्याला तेवढं मेंदू तिथं ठेवला पाहिजे तेवढा विचार केला पाहिजे तेवढं तिथं पूर्ण लक्ष देऊन आपण ते केलं पाहिजे